माझ्या गावामध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे माझ्या गावची मंदिरं माझ्या आजूबाजूच्या गावातील जी काही मंदिरं आहेत ती गावातील एक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ती उपलब्ध आहेत किंवा त्यांची वस्ती तशी आहे पण माझ्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या गावात जीसुद्धा मंदिरे आहेत ती सगळी तुम्हाला मंदिरे एकाच ठिकाणी एकाच लाईनमध्ये वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत पण ती सगळी एकाच ठिकाणी आणि एका ठिकाणी एका लाईनमध्ये उपलब्ध आहेत तर माझ्या गावची वैशिष्ट्य तीच आहेत की माझ्या गावात जी काही मंदिरं आहेत ती एका लाईनमध्ये आहेत तर इतरत्र गावातल्या म्हणजे माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये असं पहायला बिलकुल भेटत नाही त्या गावात एक मंदिर एका ठिकाणी तर दुसरा दुसऱ्या टेकडीवर असं आहे पण माझ्या गावचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळी मंदिरं आहेत ती एकाच ठिकाणी एका लाईनमध्ये तेसुद्धा वेगवेगळ्या धर्माच्या देवांची मंदिरं एकाच लाईनमध्ये आहेत